कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्रीची भूमिका खूप महत्त्वाची असते कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्रियांची कामे ठरलेली असतात तर सहसा आमच्या कुटुंबामध्ये जी पुरुषांची कामे असतात जे स्त्रियांना बाहेरून काही वस्तूंची गरज असते त्या वस्तू आ आणून देण्यासाठी पुरुष स्त्रियांना मदत करतात तर जी घरातील कामे आहेत जसे की स्वयंपाक करणे भांडी घासणे झाडून काढने कपडे धुणे यासारखी जी कामे आहेत ती सहसा स्त्रियांकडून केले जातात यासारख्या कामांमध्ये म्हणजे जसे की कपडे धुणे भांडे घासणे या कामांमध्ये किंवा घरातील झाडून करणे स्वच्छता राखणे या या कामां कामांमध्ये पुरुषदेखील स्त्रियांना मदत करत असतात म कधीकधी स्वयंपाक स्वयंपाकघरातही पुरुष स्त्रियांना मदत करत असतात सो त्यामुळे स्त्रिया स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कामाची विभागणी ही योग्य प्रकारे केलेली असते आणि या म मला मुख्यत्वे असं वाटतं की या भूमिका या परंपरेनुसार त तयार झाल्या आहेत त्यामुळे या या स्त्री आणि पुरुषांच्या ज्या भूमिका ठरवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये परंपरेचा खूप जास्त पगडा आहे असे मला वा वाटते